हॅलो काही नाही बसून आहे तू काय करत आहे

हो हो कामं वगैरे झाले सर्व आता बसते आहे तर बोर होऊन राहिलं आहे तू काय करत आहे तू काय करत आहे हो ना तेच तर बोर होऊन राहिलं आहे काय करायचं विचार आहे तर पाऊस पण येऊन राहिला आहे हां ना कुठे जाताही नाही येत आहे आजूबाजूला जर एक छान मराठी मूवी पाहूया नटसम्राट माझ्याकडे आहे डाउनलोड करून

वाटते पण भारी आहे आणि म्हणजे पूर्ण रियल स्टोरी आपल्यासारखी ती पूर्ण दाखवली आहे तर पूर्ण नाना पाटेकरच्या त्या आधारित आहे पूर्ण ती मूवी नटसम्राट

हो हो नाही त्यांनी छान ॲक्टिंग पण केली आहे त्यात आणि असंही त्याची सगळी पिक्चर पाहिली तर खूप मस्त फेमस होतात पण नटसम्राट सगळ्यात अलग आहे ती मूवी आणि त्यात जे दाखवलेलं आहे ते तर रियल घडतच आहे पण नटसम्राट म्हणजे असा आहे की त्याला म्हणजे पारितोषिक भेटलेलं आहे सर्व करून तो म्हणजे आपलं मुलाला प्रॉपर्टी देऊन अलग होऊन जातो आणि काय शेवटी एकटा पडतो बायकोची साथ नसते त्यात आणि मुली पण नाही मुलीकडे राहून चोरीचा आळ चो चोरीचा आळ लावते ना चोरीचा आळ वगैरे लावते ना ती मंदिरात बसून पाऊस वगैरे येत राहतो थंडी त्यात आणि त्यात चोरी पण करतात हा ये ना येते का बघायला मूवी बघू ना आपण तू जे म्हणशील ते तू जे म्हणशील ते बनवणार तुला जे आवडते ते त्यात तर सगळ्या ह्याच्यातून म्हणजे ते मूवी पाहायला बसलं तरी असं वाटते की अजून बघत बसावं

विक्रम गोखले हां आणि ती मांजेकर पण आहे मंदा हो ना हां मेधा आहे मेधा मेधा

मैत्री असावी तर तशीच साथ पण तशीच निभावते ना आठवण आली तेव्हा बाकी वेळेवर नको किती वाजता येते तर मग ये ना तुझे कामं झाले असतील तर येऊन जा मग सगळे आहे की नाही

नाही नाही नेटवर्क नसतोच यावेळेस आता नवीन पिच्चर पण नाही आहे ना माझ्याजवळ ठीक आहे ना चालेल ना चंद्रमुखी पण पाहून येऊ त्यावेळेस पाऊस नको म्हणा फक्त नाही आता मोसम चांगला आहे आता छान नटसम्राट पाहण्यालायक आहे तेच बघू डबल नाही ती नाही बघितली तू नेक्स्ट टाइम तू डाउनलोड कर मग मी बघीन वाटल्यास हां हां सिंधुताईचं पूर्ण त्यात रियल स्टोरी दिली आहे ना हो हो ती बघितली नाही ती बघितलेली आहे तू जी इंग्लिश मूवी बोलली ती पण नाही बघितली ही बघितली आहे वाटलं चल ठीक आहे तू घरी ये आपण डिस्कशन करू कोणती मूवी चांगली वाटते ती बघू मग दोनपैकी एक ठीक आहे ठीक आह चालेल काही हरकत नाही ये मग लवकर चल बाय बाय